बँकांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः बँक एम्प्लॉयी असल्यामुळे असेल कदाचित पण बँकेमध्ये आम्हाला रेट जास्त मिळतो म्हणून आम्ही तर बँकांमध्ये भविष्यासाठी तर पैसे ठेवतोच आणि दुसरं असं की बँकेमध्ये ज्या तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवता त्याला लिक्विडिटी शंभर टक्के असते त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही अडचणीसाठी पैसे उभे करायची वेळ आली तर तुम्हाला अर्ध्या तासात एक तासात तुम्ही पैसे उभे करू शकता त्याच्यामुळे आपल्या भविष्यासाठी तुम्ही जे बाकीचं फायनान्शियल जे काय अलॉटमेंट करता त्याच्यातला निम्मा पोर्शन तरी बँकिंगच्या दृष्टीनी खूप फायदेशीर आहे असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे विमाक्षेत्र तर विमामध्ये लाईफची जी रिस्क असते ती पण तुम्ही थोडीफार कव्हर केली पाहिजे त्याच्यामुळे विमाक्षेत्राचा सुद्धा भविष्यासाठी हा चांगला उपयोग होतो आणि शिवाय मेडिकल इन्शुरन्स जो असतो त्याचाही नक्कीच चांगला फायदा होतो असं मला वाटतं